सध्या मी घनकचरा व्यवस्थापनात काम करते आहे आणि सोबतच ई पी आर म्हणून एक शासनाची पॉलिसी आहे ज्याअंतर्गत जे कोणी प्रोड्यूसर्स असतील जे कोणी मार्केटमध्ये आपलं सामान आणतात त्यांच्यापैकी प्लास्टिकचं जर पॅकेजिंग वापरत असतील तर त्यांना त्याअंतर्गत बांधील धरलं जातं की त्यांनी जितकं प्लास्टिक उत्पादन केलेलं आहे जितकं प्लास्टिक पॅकेजिंग म्हणून वापरलेलं आहे तेवढंच त्यांनी पुन्हा चॅनेलाईज करून रिसायकल करावं जेणेकरून त्या प्लास्टिकची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाईल तर मुळात आधी आपण प्रत्येक वेळेला जो वापर करणाऱ्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीची त्याचा कचरा ही त्याची जवाबदारी अशाप्रकारे या दृष्टीकोणातून पाहत होतो मात्र ई पी आर या पॉलिसीअंतर्गत ज्याचा फुल फॉर्म आहे एक्स्टेंडेड प्रोड्यूसर रिस्पॉन्सिबिलीटी त्या पॉलिसीअंतर्गत जो उत्पादनकर्ता आहे जो व्यक्ती त्यांना मार्केटमध्ये आणतो आहे त्या व्यक्तीलाही त्यासाठी जबाबदार धरलं जातं या पॉलिसीअंतर्गत वेगवेगळे कम्प्लायन्सेस आहेत ज्यामध्ये लोक त्यांनी किती एकूण उत्पादन केले आहे एकूण किती पॅकेजिंग वापरलं आहे त्यापैकी कितीची विक्री झाली आहे याचाच अर्थ किती ते मार्केटमध्ये गेलं आहे या सर्व गोष्टींचा एक जुळवणी करून त्याला त्यांच्या हिशोबाने एक टार्गेट दिलं जातं ज्याचं त्यांना दरवर्षी पूर्ती करावी लागते ती वेगवेगळ्या रिसायकलिंग कंपनीज् त्यांच्या वतीने करून देतात त्यामध्ये सोसायटीजमध्ये शाळांमध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये जाऊन जागरूकतेचे सेशन्स घेणं याचाही समावेश आहे आणि या सर्वाचा मूळ उद्देश एवढाच आहे की आपल्या नैसर्गिक वातावरणात जे काही प्लास्टिकचं प्रमाण आहे ते शक्य तितकं कमी व्हावं आणि त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जावी कारण प्लास्टिक ही अशी गोष्ट आहे की जिचा जो काही सकारात्मक बाजू आहे तीच त्याची नकारात्मक बाजू देखील आहे कारण प्लास्टिक हे लवकर विघटीत होत नाही आणि त्यामुळेच त्याचं फार मोठ्या प्रमाणावर आपण वापर करतो पण त्याचवेळी प्लास्टिक हे लवकर विघटीत होत नाही त्याचमुळे त्याचा निसर्गाला धोका देखील आहे ते मातीत पडून राहिलं ते समुद्रात पडून राहिलं ते कुठल्याही ठिकाणी नुसतं पडूनही राहिलं तरीसुद्धा त्यामुळे त्या गोष्टीचं त्या नैसर्गिक संसाधनांचं प्रदूषण करत राहतं त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आणि या पृथ्वीची आपल्याला काळजी आहे या भावनेतून ही आपली प्रत्येकाची मानवी जबाबदारी आहे की आपण आपण ज्या गोष्टी वापरतो आपण ज्या पा ज्या संसाधनांचा वापर करतो त्यांची काळजी आपण घ्यायला हवी आपल्यामुळे या सृष्टीमध्ये जो काही कचरा निर्माण होतो त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट ही लावली जावी यासाठी आपण दक्ष राहणं गरजेचं आहे